रंगकाम करताना म्हणाल तर मला ऑइल पेस्ट कलर खूप आवडतात शेडिंग पेन्सिल्स खूप जास्त आवडायचे मला शेडिंग स्केचिंग करायला खूप आवडतं आणि वॉटर कलर्सची पेंटिंग फाईन फाईन वॉटर कलर्स यू नो नोडाट फाईन वॉटर कलर्स ह्या वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग करायला मला आवडायचे म्हणजे ब्रश पेंटिंग म्हणाल ऑइल पेस्ट यूज करून माझे खूप आवडतात